महिलांबद्दल सांगायला गेलं तर अगदी आपल्या भारत राष्ट्रामध्ये महिलांचं सांगायला गेलं तर त्यांचं काम खूप आहे पण ते दिसून येत नाही आपल्या भारत राष्ट्रामध्ये एक त्यांचा खूप असा मोठा वाटा आहे कारण की आपला भारत नारी देश आहे पण असं विचारल्यांतर नंतर प्रश्न येतो त्यांच्या सुरक्षेती बाबतीत आपल्या भारत देशामध्ये त्यांना तसं सुरक्षित वाटतं का त्यांना फ्रीली कुठंही जाता येतं का त्यांना सुरक्षित वाटतं का आपल्या भारतामध्ये त्यांचं त्यांचे सुरक्षितेबद्दल काय भारतीयातल्या भारतीय महिला आपल्या समाजामध्ये खूप छान भूमिका ठेवतात त्यांची कामं त्यांचं व्यक्तिमत्व त्यांची वागणूक ते आपल्या लहान मुलांला देणारे धडे त्यांना सगळ्या शिकवणारे आपली भारतीय महिला म्हणजे महिलांबद्दल सांगायला गेलं तर कुठेही कुठेही महिलांचं योगदान आहे ते आपण म्हणू शकता शाळांमध्ये मोठ्या कंपनीजमध्ये ऑफिसेसमध्ये आणि मला असं वाटतं की आपण असं मतभेद करू शकत नाहीत आता कारण की महिला ही आजकाल तितकंच काम करत आहेत जितके आपलं मनुष्य माणूस लोक करत आहेत त्यामुळे आपण आता असं दोघांमध्ये आपण हे डिफरन्स करू नाही शकत की तू महिला आहे तू असंच केलं तू तसंच केलं कामं दोघांमध्येही तर जवळपास आता सारखीच आहेत तर आपल्या भारतामध्ये आता त्यांचा प्रश्न येतो सुरक्षितेसाठी मला वाटतं आपल्या भारतामध्ये त्यांना सुरक्षा खूप काही भेटत आहे कारण की आपला भारत देश नारीदेश असून स्त्रियांला खूप मानलं जातं त्यांची रक्षा केली जाते त्यांची काळजी घेतली जाते आपले आई बहीण वगैरे सगळ्यांच्या आई बहिणींना आपन स्व समान स्वतःच्या आई बहिणीसारखं बघितलं जातं त्यांची काळजी घेतो आपण त्यांना सन्मान देतो त्यांना चांगला पाहुणचार करतो आणि आता आपल्या भारत देशामध्ये सगळ्यांना सगळ्यांनाच संधी आहे ते मग माणूस असो की मग महिला असो सगळ्यांना आणि त्यांना आपल्या भारतीयांचे कम कम्युनिटीमध्ये महिलांना सगळे चांगलेच म्हणून बघतात त्यांचं योगदान सांगायला गेलं तर बरेचसे त्यांचे योगदान आहेत जे की दिसून येत नाहीत पण पाठीमागं पाठीमागून खूप चांगलं आपल्या देशाला प्रोत्साहन केलं आहे जसं की आपण उदाहरणार्थ इंदिरा गांधींचं उदाहरण देऊ शकतो सावित्रीबाई फुले देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी देश स्वतंत्र होण्याच्या आधी आपलं महिलांना शिकू देत नव्हते इंग्रज लोक म्हणजे आपल्या कम्युनिटीमध्ये असं चालत होतं की शिकायचं नाही आपल्या मराठी महिलांनी कुठलं महिलांनी तर सावित्रीबाई फुले हे त्या एक व्यक्तिमत्व असं एकदम भारी त्यांनी आपलं जागोजागी घरी घरू घरी घरी जाऊन महिलांना मुलींना शिकवण्यासाठी शिकण्यासाठी प्रेरित केलं त्यांना चांगलं एज्युकेशन दिलं जेणेकरून ते पुढं चांगले शिकले भारताचं कल्याण झालं इतिहास बदलला इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या त्यांच्यासारखं भारी व्यक्तिमत्व आत्तापर्यंत कोणत्याही महिला व्यक्तीचं नसेल अशा त्या इंदिरा गांधी त्यांची विचार करण्याची क्षमता त्यांची कामं त्यांची वागणूक त्यांचं राहणीमान चालणं बोलणं सगळी कामं अगदी व्यवस्थित एकदम मस्त आणि शिक्षणामध्ये आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये कामामध्ये म महिलांचं योगदान खूप आहे जसंच की माणसांचं पुरुषांचं देखील आहे तसंच सेम महिलांचं देखील आहे त्याच्यामुळे आपण आता मतभेद असं करू शकत नाहीत की महिला असंच महिला तसंच मला असं काही एवढं फरक वाटत नाही आणि थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांला भारत हा देश एकदम सुरक्षित आहे आनि महिलांची सुरक्षा खूप आहे आणि त्याचं योगदानही खूप आहे आपल्या ह्याच्यात